हां मी या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो मला बालपणापासून प्राण्यांच्या सहवासात राहायचा बी म योग आलेला आहे आणि मला पण आवड आहे तर त्यापैकी एक उंट म्हणून एक प्राणी आहे त्या उंटाची मी चांगल्या प्रकारे माझ्याकडं देखभाल करत होतो आणि शेळी पण वापरलेली आहे गाय पण वापरलेली आहे आणि म्हैस पण ठेवलेली आहे आणि मला हरण ससा ह्या मोर या सर्व प प्राणीमात्रांची मला खूप आवड निर्माण लहानपणापासून व्हायची आहे तर त्यांची मी काळजी करण्यासाठी माझ्या स्वताच्या शरीराकडं किंवा माझ्या याच्याकडं न पाहता मी त्या पिल्ला ची जोपासना करण्यासाठी त्यांला ज्या काही साधन सुविधा पाहिजे आहेत त्या मी देण्यासाठी मी प्रयत्न करत राहत राहात होतो आणि मला त्यातूनही आनंद मिळत होता आणि ती जसं की दूध काढल्याच्या नंतर लोक त्या पिल्लाला कुट्ट्याला बांधतात आणि परत राहिलेलं दूध त्या गाईच्या थानातून काढतात आणि तो पिल्लू आपल्या आईकडं पाहतो आणि त्याला पिण्याची एक आजूक इच्छा राहिलेली असते तर हा मनुष्याचा स्वार्थपणा गेलेला नाही आहे त्याला न पिऊ देता ते पाजवल्या जा काढून घेतात आणि विकतात यांची मला कुठं ख खंत वाटते दुसरी गोष्ट प्राण्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे नाहू घालणं त्यांला ज उब देणं त्यांला पाण्यापासून पावसापासून त्यांला एक चांगल्या ठिकाणी गोठ्यामध्ये ठेवणं किंवा त्यांला काही एखादी दुखापत झाली तर त्यांला डॉक्टरांला काळजीपूर्वक कुत्रा असो मांजर असो घरातलं कोणतेही काही जरी असेल तर त्यांला एक आवर्जून जसं मनुष्याला गरज असते त्यांना काही सांगता येत नाही बोलता येत नाही ह तर त्यांच्या वेदना ज्या आहेत त्या आपल्याला समजण्यासाठी एक संकल्पाचाच खेळ म्हणला जातो तर त्या संकल्पानीच ओळखून त्यांची सेवा करण्याचा चान्स मला मागोमाग मिळालेला आहे आणि आताही मिळत आहे तर मी पूर्वी चारा आणण्यासाठी शेतामध्ये जायचा घास म्हणून टाकायचा घोडा काय घोडा शेळी बकरी कोंबडे हे सगळे लहानपणी माझ्या घरात असायचे आता शहरामध्ये राहिल्यामुळं मला ते त्याच्यापासून वंचित आहे तरी परंतु आज दारावर कोणताही प्राणी भेटला तर मी त्यांला आवर्जून स्वतः मा जेवण्याची माझी काळजी नसली तरी चालते परंतु ते मी ताजे ताजं अन्न त्यांना खाऊ घालावं अशी माझी इच्छा आहे आणि मी करतो आहे मला त्याच्यातून समाधान मिळते आणि खूप काही इचुकाटा जे काही प्राणी मात्र आहेत त्यांला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नाही म्हणून मी काळजी घेतो आहे